मोबाईल ऑपरेटिंग स्वयंचलित तिथे कॉल कर लागलेला आहे का मला मोबाईलच्या बिलाचे स्मरणपत्र मिळाले आहे परंतु मला त्याची नेमकी देयक रक्कम म्हणजे किती रक्कम भरायची आहे हे मला काही आठवत नाही आहे म्हणजे आठवेनासे झालेले आहे तर ती रक्कम मला समजण्यासाठी मदत होईल का म्हणजे मी तुम्हाला अशी विनंती करते की माझे ते बिलाचे स्मरणपत्र म्हणजे जी काय रक्कम द्यायची आहे ती तुम्ही पडताळून बघू शकता किंवा तपासून बघू शकता का म्हणजे ती तुम्ही तपासून बघितली तर ती मला समजण्यास मदत होईल आणि मला किती रक्कम द्यायची आहे याची माहिती मिळेल व त्यानुसार मी त्याची पूर्तता करू शकेल म्हणून मी तुम्हाला अशी विनंती करते की मला माझ्या मोबाईल बिलाचे स्मरणपत्र सापडत नाही त्यामुळे तुम्ही मला त्याची नेमकी रक्कम किती द्यायची हे सांगू शकताल का ओके त्यासाठी तीन नंबर दाबायचं आहे ठीक आहे मी दाबते तीन नंबर तुम्ही मला जी रक्कम सांगितलेली आहे किंवा सांगताल ती मला त्या रकमेची पूर्तता करण्यास मदत होईल हो धन्यवाद मला रक्कम सांगितल्याबद्दल मी तुमच्या आभारी आहे मी ती प्रक्कम लवकरात लवकर भरेल सो माझा मोबाईल क्रमांक रक्कम देण्या देण्यासाठी सत्त्याण्ण व सहासष्ट एकाहत्तर सव्वीस झिरो चार हा आहे अच्छा ह्या नंबरनुसार तुम्ही चेक करून मला सांगताल धन्यवाद मला तुम्ही किती रक्कम द्यायची ही रक्कम अमाऊंट सांगितलेली आहे त्यामुळे मला आता ती त्याची पुर्तता करण्यासाठी मदत होईल व मी आता दोन दिवसात ती रक्कम भरू शकेल